हां बोला हां बोला ना हां बोला ना तुमचं नाव मॅडम आणि काय काय टाकलं होतं हो का बरं ते झालेलेच आहे आणि एका कलर सांगून द्या त्यांचं हे ब्लाऊजचे का

नाही तुम्ही ते कपडा टाकला आहे तुम्ही पण तुम्ही त्याचं मेजरमेंट घ्यायसाठी येणार होता आलाच नाही त्यातून मेजरमेंट त्याला तुम्ही मंगळवारी येऊ शकता हा तर ते बनवायला तरी साधारण पंधरा दिवस लागेल कारण की माझ्याकडे खूप कपडे आहे तर आणि आता लग्नाचं सीझन चालू आहे तर त्यामुळे वेळच लागेल ते झालेलंच आहे फक्त व थोडंसं फिनिशिंग बाकी आहे तर ते तुम्ही कधी घेऊन जा एक काम करा तुम्ही जेव्हा हे घेऊन जाल ना तेव्हा तु मला मेजरमेंट देऊन द्या हा मंगळवारी या तुम्ही पण दु दुपारी नका येऊ हॅलो दुपारी ना सायंकाळी या आणि ते कॉलर नेहरू तो पाहिजे का तुम्हाला हॅलो हां हां ह होऊन जाईल म्हणा तुम्हाला फक्त ते ब्राउजच जे आहे ना ते ते तुम्हाला आणावं लागेल हां ते व्यवस्थित झालेलं आहे ज्या दिवशी तुम्ही याल ना त्यादिवशी आपण एकदा घालून बघू म्हणजे ते समजेल आपल्याला की फिटिंग व्यवस्थित आले की नाही तसं मी फिटिंग व्यवस्थितच करते हे बघा ब्लाऊजचे तीनशे रुपये ड्रेसचे दोनशे रुपये पण नेहरू जॅकेट तुम्ही आता अर्जंट पाहिजे म्हणताय तर त्याचे थोडेसे जास्त लागेल हो विना अस्तरचे तीनशे आणि अस्तरचे साडेतीनशे आणि ते तसं मी दोन्ही घेते पण तुम तुमच्याकडे ऑनलाईन असेल तर तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता पण मला असं वाटतं एकदा तुम्ही भेटायला या म्हणजे हे नीट झाले की करता येईल हां बरं ठीक मंगळवारी या मग ठीक आहे बाय